आमच्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले भाग म्हणजे मुंबई आहे मुंबईमध्ये आठ ते दहा कोटी एवढे लोकसंख्या आहे त्यामध्ये सकारमात सकारात्मक आणि नकारात्मक परिणामही होतो सकारात्मक असा की लोकसंख्या असल्यामुळे जास्त लोकसंख्या असल्यामुळे तिथला विकास हा जास्त जलद गतीने होतो आणि नकारात्मक परिणाम असे की तिकडल्या ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त असतात प्रदूषण जास्त असतं आणि लोकांमध्ये मतभेदही वाढतात प्रदूषण जास्त होतं भांडणांचे प्रमाण जास्त होतात ॲक्सिडेंट जास्त होतात असे प्रमाण तिकडे जास्त आढळतात आणि गर्दीच्या ठिकाणी राहण्याचं म्हणजे भूपृष्ट भाग जास्त मिळ मिळत नाही घरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथं घरं जास्त भेटत नाही